आमच्या परिसरात एक पुस्तक जत्रा म्हणून भरलेली होती त्यामध्ये विवध प्रकारची पुस्तकं हे त्या जत्रेमध्ये ठेवले होते त्यामध्ये ज्या जे पुस्तक आपल्याला आवडलं ते पुस्तक विकत घ्यायचं होतं जसं की आनंद नगरी लहान लेकरांची आनंद नगरी असते तशीच पुस्तक या पुस्तक जत्रा म्हणून जत्रा भरलेली होती त्या जत्रेमध्ये नुसती पुस्तकच ही विकत होती दुसरं त्या जत्रेमध्ये काहीही नव्हतं त्या जत्रेतून मी कोल्हाट्याचं पोर या नावाचं पुस्तक विकत आणलं होतं आणि त्या पुस्तक वाचल्यानं मला खूप असं शांत मन शांत झालं होतं